आता जुने आणि नवीन माध्यमांमध्ये मला जेवढं माहिती आहे तो फरक म्हणजे वितरण आणि उत्पादन आता जे नवीन माध्यम असतं हे मोठ्या प्रमाणात त्यांना प्रसारण अनुभव असतं कारण वितरण तात्काळ आणि डिजिटल आहे त्या नवीन माध्यमांना नैसर्गिक प्रेक्षक पोहोचत असतात म्हणजे त्यावर का वितरण नवीन असतं त्यांना अनुभव असतो त्यांचे डिजिटल सोय असतात त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे नैसर्गिक प्रेक्षक असतात जुनं माध्यम कसं म्हण काय म्हणणार जुनं माध्यमांना ब्रँड जागरूकता शिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो मग त्यांना शिव म्हणजे काय म्हणणार ते माध्यमांना त्या ब्रँड जागरूकता शिवाय इतर कोणत्याही प्रकारचं मूळ मूळ पोहोचच नसतो मला वाटतं हाच त्यांच्यात फरक असणार मग तोच म्हणजे वितरण आणि उत्पादन आता नवीन माध्यम हे यांच्याकडे डिजिटल डिजिटल झाले आहे त्यांच्याकडे नवीन नवीन न्य बातम्या येत असतात लगेच बातम्या येतात त्यांना काही वेळ लागत नाही एकाने बघलं की हे पूर्ण त्यांचे सर्क्युलर होऊन प्रत्येकाकडे पोचतो त्यामुळे त्यांच्याकडचं माध्यम लगेच सामान्य लोकांकडे जातं ते आपल्या बातम्या लगेच पाठवतात पण तसं काय म्हणतात ते जुन्या माध्यमांकडे नाही आहे त्यांचं डिजिटल डिजिटलपणे नव्हता त्यामुळे त्यांना खूप वेळ लागायचा आपापले बातमी पोचवायला इकडे तिकडे हाच फरक आहे त्यांच्याकडे तेवढासा हे पण नसायचं नैसर्गिकपणा नसायचा त्यांच्याकडे एक त्या जुन्या माध्यम म्हणजे त्याला खूप वेळ लागायचा आणि नवीन माध्यम म्हणजे नक्कीच प्रसारण खूप लवकर होतं आपल्या त्यांच्या वेळेनुसार होतं त्यांना जसं पाहिजे आहे तसंच होतं लोकांपर्यंत ते जितक्या जितक्या लवकर पाठवता येईल तेवढंच पाठवतं म्हणजे लवकर म्हणजे एका सेकंदातच हे त्यांचं काम होतं एकदा कुठे काय झालं की लगेच हे टी व्हीवर आलं लगेच हे दुसऱ्या दिवशी आपल्या बातम्या बातम्यांमध्ये वृत्तमानपत्रांमध्ये आलं हे असतंच